हो पेन्सिल रेखाटणाचे खूप खूप छान पद्धतीने आपण चित्र रेखाटू शकतो रंगकाम करत असताना आपल्याला अनेक कलरची रंगाची गरज असते आणि हे रंग जर त्या एखाद वेळेला आपल्याला अचानक पणे एखादं चित्र काढायचं असेल आणि तर ही साहित्य जरी नसली तरी सुद्धा पेन्सिलीने आपण ते काढू शकतो आणि पेन्सिलींचं स्केच खूप सुंदर स्केच तयार केले जाऊ शकतं हुबेहूब दाखवणारं चित्र त्याचे येणाऱ्या रेखा त्याचे येणारी वलय ही सगळी खूप छान रेखाटता येतात अनेक चित्रकारांनी पेन्सिलीनेच चित्र काढलेली आहेत